हॅलो प्रगती ट्रॅवल एजन्सीमध्ये कॉल लागला आहे का अच्छा तुमचा नंबर मला गुगलवरून मिळाला आहे मला तुमच्याकडून एक कार बुक करायची होती आम्ही दहाजणींचा ग्रुप आहे अणि आम्हाला जीप हवी आहे तर बुकिंगसाठी काय करावं लागेल तुम्ही जरा डिटेल्स सांगू शकता का प्लीज ठीक आहे आम्हाला जीप हवी आहे आणि गरमीचा सीजन्स आहे सो ए सी आम्ही प्रेफर करतो आहे ओके आम्हाला जायचं आहे हम्पी रोळ ट्रीपला तर त्याबद्दल किती पैसे होणार की तुमचं जे काय रेट्स असतील ते तुम्ही आम्हाला सांगा त्यानंतर आम्ही तुमच्या ऑफिसला येऊन तसं कन्फमेशन देऊ आणि आम्हाला असं हवं आहे की दहाजणी मुली आहोत तर सिक्युरिटीचा प्रश्न आहे सो त्याबद्दल तुम्ही थोडी गॅरेंटी द्या आम्हाला की ड्रायवर वगैरे व्यवस्थित असेल बाकी डेट्स काय असतील आणि जाण्याची वेळ काय असेल ती आम्हाला आम्ही तुम्हाला सांगू त्याबद्दल